हॅलो सर गुड आफ्टरनून सर आपण जे काही सक्सेस मिळवल्या त्याबद्दल थोडं बोलायचं होतं सर सर आपल्या सक्सेस भेटल्याने कसं वाटतं सर

सर किती वर्षापासून जगताय सर या स्वप्नासाठी हा सर सर या मागायलचं काही कोणत्याही सक्सेस मागे कोणतं ना कोणतं कष्ट जातेच लागून सर त्याप्रकारे यामागे पण प भरपूर असेल ते थोडक्यात सांगू शकता का तुम्ही सर तुमची दिनचर्या कशी होती ग्राउंडची किंवा तुमच्या मॅरेथॉनची

हो सर तो एवढं सारं मॅनेज व्हायचं काय सर हो ना सर कंपर्ट जोनमध्ये राहून कधी सक्सेस मिळत नाही सर आपलं जे काही आहे आधी याच्या आधी कोणत्या मॅरेथॉनमध्ये किंवा रनिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला का सर

त्याच्यामध्येपण सक्सेस भेटलाच असेल ना सर सर या जे काही फ कॉम्पिटिशनमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं मन जे काय पॉजिटिव वेने चालावं लागत असेल सर हा की चुकलं आपल्या तर हर एक गोष्ट चूक ओळखू येत नाही सर त्या त्याचप्रमाणे सर तुम्हाला कोणी सांगणारं किंवा गाईड करणारं होतं का

बरं सर ते तुमच्याच गावचे आहेत का सर सर इंजिनी इंजुरी येऊन द्यान आले सर जर मी काही जे काही र रनिंग करता मॅरथॉन करता त्याच्यामध्ये बॉडीला जर लई पेन होत असेल ते कसं मेंटेन करता सर तुम्ही बरं बरं सर तुम्हाला बरं सर तुम्हाला बोलून मला फार चांगलं वाटलं जे आपण पुन्हा एकदा भेटू सर आणि असाच मोठा एक इंटरव्यू पुन्हा एकदा घेऊ सर चालेल सर हो थँक्यू